हो हो बोला ना त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता फोटोशूट करायचा आहे हळदीचा करायचा आहे लग्नाचा करायचा आहे की प्री वेडिंग शूट करायची आहे हां हां ठीक आहे ना पूर्ण पॅकेज राहते त्याच्यामध्ये वीस हजाराचं पॅकेज राहते तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे कशा टाईपची करायची आहे की फक्त फोटोशूटच करायचं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला व्हडिओ करायचा आहे शॉर्ट व्हिडिओ करायचा आहे

तर ठीक आहे ना इथे बाहेर लोकेशनला वगैरे आपण जाऊ शकतो तिथे आपण फोटोशूट व्हिडिओज वगैरे करू शकतो आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कॉस्च्युम वगैरे काय लागतील ते सगळं मग एक तर तुम्ही आणू शकता नाही तर मग आम्ही आम करू शकतो त्याचा तुम्हाला पे अलग करावं लागेल ठीक आहे ना आम्ही लोकेशन वगैरे तुम्हाला कळवतो आणि किती त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये अलग प्राईस काय लागेल ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो आणि मेकअप वगैरे ते तुम्ही आणाल की म्हणजे आम्हाला सगळं मॅनेज करावे लागेल ठीक आहे ना त्या पूर्ण पॅकेज तसा वीस हजार पॅकेज असतो त्याच्यामध्ये तुम्हाला मेकअपचा चार्ज अलग पडणार तुम्हाला तुमचा कॉस्च्युमचा चार्ज अलग पडणार बाकी जे आमचं व्हिडिओ आणि फोटोशूटचे जे वीस हजारचा पॅकेज राहतो तो तसाच राहणार तर त्याच्यामध्ये घेऊ शकता घेऊ शकता फॅमिलीमध्ये पण येऊ शकते प्री वेडिंग शूटमध्ये ते लोक पण येऊ शकतात

ठीक आहे ठीक आहे येऊ शकतात थँक्यू मॅम